माझी आई रोज सकाळी उठायची आणि शेणाचा सारवण टाकायची शेणाने घर सारवायची शेणाचे पहिलीची घरं अशी मातीचे आणि शेणाचे स असायचे आताचे विटा आणि सिमेंटचे राहात राहात पण पहिलीची खूप असं म्हणजे न माती आणि शेणाचे स घर राहायचे टिनाचे घर राहायचे बाहेर मस्त शेण शेणाचा सडा वगैरे टाकायचा आणि झाडून टाकायचं नंतर मग रांगोळी काढायच्या ते झालं की नंतर मग चुली वगैरे सारवायच्या चुलीवर मग नंतर स् स्वयंपाक करायचा चुलीवरचे स्वयंपाक खूप छान लागायचा पहिले आणि पहिले तर खूप एकत्र परिवार राहायचा तर चुलीवरचा स्वयंपाक खूप छान लागायचा आणि खूप खूप आनंद मिळायचा छोटा छोटासाच परिवार राहायचा पहिले मातीच्या घरामध्येच खूप मस्त थंड वाटायचं जरा मग सगळे सगळे जण वा शेतामध्ये जायचे शेतामध्ये काड्या आणायच्या मग त्या त्या काड्यांनी चूल पेटवायची आई नंतर मग स्वयंपाक केल्याच्यानंतर जेवण करून झाल्यावर आणखी चूल सारवून ठेवून द्यायची मग छान आराम करायचं मग शेणाच्या घरामध्ये खूप छान वाटतं म्हणजे छान